हॅलो हॅलोहॅलो हो येतंय

हो तु्ही आणून दिले तर देऊ शकतो आम्ही करून हो ठीक आहे सांगा कुठे जाईल हो तुम्ही सेपरेट सेपरेट कॅरीबॅग मध्ये देऊ शकता ड्राय क्लीनिंगचे आणि प्र्रेश करायचे ठीक आहे चालेल हो आहे आमच्या कडे हो ठीके चालत द का आपण तुम्हाला कधी पाहिजे ठीक आहे चालते उद्या वगैरे घेऊन जा तुम्ही ओके सर

ठीके चालतय ॲड्रेस सांगा तुम्ही ठीक आहे चालतय मी ते मागचे कपडे झाले ओके तुमचे मागचे मागचे मी धूतलेले कपडेआहेत ओके ना सगळे भेटलेत ना तेव त कर शकते हो ठीक आहे चालेल करेल मी ते हो ठीक आहे चालतय हो बाय